शास्त्रीय गाण्यावर नृत्य करण्यासाठी एखाद्या कलाकारासाठी शारीरिक क्षमता ही खूप महत्त्वाची असते कारण शास्त्रीय गाण्यावर नृत्य करणे हे खूप अवघड आहे त्यासाठी त्यांचे अंग अगदी लवचिक असायला हवे त्यांनी चांगला आहार घेतला पाहिजे तसेच कोणत्याही प्रकारचे जंक फूड त्यांनी खायला नको तसेच पूर्णपणे झोप रोजची घेतली गेली पाहिजे कारण शास्त्रीय गाण्यामध्ये छोट्या छोट्या खूप बारीक बारीक ठेक्यांवर ताल धरावा लागतो तसेच त्यामध्ये पायांची क्रिया ही खूप महत्त्वाची असते त्यामुळे आपण जर चांगला आहार घेतला तरच आपलं शरीर हे त्यासाठी सक्षम बनेल तसेच आपण रोज त्यासाठी नियमित व्यायामसुद्धा केला गेला पाहिजे कारण व्यायामाने आपल्या शरीराची क्षमता ही जास्त वाढते तसेच कुठलाही ताण तणाव असायला नको आपण कायम आनंदी असायला हवे आणि कायम सकारात्मक विचार ठेवायला पाहिजे की एखादी गोष्ट जरी नाही जमली तरी त्यासाठी आपण सतत ते नृत्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यातून आपल्याला नक्कीच हळूहळू रोजच्या दैनंदिन सरावाने ते शक्य होईल